मत तर दोन्ही प्रकारचं आहे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे त्यामध्ये बातम्या दाखवतात कशा की कोणत्या कोणत्या चांगल्या दाखवतात कधी खराब दाखवतात कधी जे घडलं त्याच्यापेक्षा त्याला जास्तच चढवून दाखवलं जातं जेणेकरून पब्लिक खूप घाबरून जातात जसं आता कोरोनाचाच बघा ना कोरोनाचं एवढं भयानक व चित्र केलं की लोकां बिलकुल घराच्या बाहेर निघत नव्हते या अशा बीमारी काय काय जण त्या धसक्यानंच गेले भरपूर आकडा दाखवत होते भरपूर भीती निर्माण करून टाकली होती न्यू बातम्यांमध्ये जसा दहा हजार मेले असंन तर दहाही करोनात मेले असे दाखवतो म्हणजे भरपूर भीती केली त्यामुळे बातम्यामध्ये या प्रसारमाध्यमातून दाखवताना असंच होते की कुठली चांगली घटना जरी दाखवायची झाली तर त्याला खूप चढवढून दाखवतात एखादी वाईट घटना त्याला पण खूप त्यामुळे त्याचा दोन्ही फ फ फरक पडतात की चांगला ही होतो आणि वाईटही होतो आणि असे भरपूर काही वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल आहे जसे आजतक आहे जी न्यूज आहे जी चोवीस तास आहे जी मराठी आहे आई बी एन लोकमत आहे त्याच्यानंतर इंडिया टूडे आहे अशा दूरदर्शन केंद्र आहे आकाशवाणी आहे असे भरपूर प्रकारचे आहे वृत्तपत्राईमध्ये जसं लोकमत दिव्य मराठी दैनिक भास्कर नवभारत तरुण भारत लोकसत्ता देशोन्नती अशा प्रकारचे भरपूर काही वृत्तपत्रे सुद्धा आहेत